राज्यातील मुख्य नैसर्गिक संसाधने म्हणजे पाणी आणि जंगले आहे पाण्याचीही खूप नासाडी केली जाते त्यामुळे पाण्याची कमतरता खूप भासत आहे आणि जंगलतोड पण ही बऱ्याच ठिकाणी होते त्यामुळे जंगलाचे पण नुकसान होत आहे पण एकीकडे या गोष्टींचे संरक्षण पण करणारे लोकं आहेत काही लोकं पाणी अडवा पाणी जिरवा या गोष्टीला खूप मान देऊन त्या गोष्टी ते पाडतात मोठे मोठे सरोवर हे बांधले जातात पाणी अडवण्यासाठी आणि नवीन नवीन प्रकारचे जे झाडं असतात रोडच्या साईडला लावायचे काम पण ही जे आहेत लोकं ती करतात